हॅलो सर डान्सिंग क्लासेसमधून बोलत आहे का सर तो माझा रिज्यूम वगैरे दिला होता ॲडमिशन झाली होती तर केव्हापासून याचं सांगितले नाही बत्तीस

हा सर सर मग ते डान्सिंगसाठी दररोज व्यायाम वगैरे करावं लागते का हां सर आणि सर ते काशिम वगैरे ते तुमच्याकडूनच मिळतात का आमचे स्वतःचेच कपडे लावा लागतात ते हां सर आणि टायमाचं कसं आहे सर मग टाईम आपल्या मनाने आता का काही शेडूल आहे टायमाचा हां सर हां

ठीक आहे सर मग उद्यापासून संध्याकाळपासून येतो हां